आम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांपासून असे माळा वगैरे तयार करतो मग बकेट खराब झाले असंल तर त्याच्या कुंड्या वगैरे बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये झाडे वगैरे लावतो परत कागदांपासून गणपती विविध प्रकारचे असे वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी असं बनवत राहतो घराची सजावट चांगली करतो झाडून काढतो रांगोळ्या काढतो तोरणे लावतो रांगोळ्या वगैरे काढून त्याची सजावट करतो वेग व वरती असे बागकाम करतो फुटलेल्या याच्या काचेच्या याच्यापासून पण विविध प्रकारचं काहीतरी असं बनवत राहतो नारळापासून असं घासण्या वगैरे काहीतरी तबला हे ते अशा काहीतरी मग गोष्टी बनवत राहतो डबरू परत गणपती असं त्याच्यापासून पण असं काहीतरी बनवत राहतो वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असं मग बनवत राहतो